स्टॉक्टन हा एक जॉर्ज टॉक्सन हा एक प्रसिद्ध अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू आहे जो एन बी एमध्ये खेळला आहे याशिवाय स्टॉक्टन हे एक शहर देखील आहे जे केन्जिओ कोन्यामध्ये जे आहे हे शहर इतिहासात कृषी आणि आर्थिक विकासासाठी प्रसिद्ध आहे दुसरं जे आहे दांते दांते म्हणजे दांते ॲलीघेली जो एक प्रसिद्ध इटलियन कवी आहे त्याने चौदाव्या शतकात दिव्य कॉमेडी हा महाकाव्य रचले आणि जे पश्चिम साहित्यातले एक अत्यंत महत्त्वपूर्ण काम मानले जाते दांतेच्या कालथा कार्याने ख्रिश्चन धर्म नैतिकता आणि मानवतेबद्दलच्या आणि विचारांची उलघडणी केली आहे नंतर आहे तो स्टायरन स्टायनर स्टायनर म्हणजे रुडॉल्फ स्टायनर एक ऑस्ट्रेलियन तत्वज्ञा तत्वज्ञ शिक्षक आणि दाक्षिणीक होते ज्याने ऑट्रोस्पोसिफिक या तंत्रज्ञानाची स्थापना केली जी आध्यात्मिक शिक्षण आणि शेतकऱ्यांच्या तत्वज्ञानावर आधारीत आहे स्टायरनने विविध क्षेत्रांमध्ये योगदान दिले जसं की शिक्षण स्टायलन स्कूल्स कृषी आणि कला या तीन व्यक्तींच्या नावामध्ये ज्याच्या संबंधित महत्त्वपूर्ण योगदान समावेश आहे स्टॉक्स एका खेळाडू किंवा शहराचे नाव असू शकते दांते काव्याची आणि साहित्यातील एक महात महान व्यक्तिमत्व आहे आणि स्टायरन तत्वज्ञान आणि शिक्षणात एक अनोखी दृष्टिकी दिला आहे या तिन्ही नेम्समध्ये जे उच्चार आहेत ते पण एक्सप्लेन केलेले आहेत